हो मी आणि माझ्या आईने आईने आम्ही दोघींनी मिळून असं ठरवलं होतं की आपल्या आपल्या घराजवळच आपल्या घराजवळच स्टेशन आहे आणि तिकडे खूप लोक येणंजाणं करतात सो आपण त्या साईडला एखादं वडेपावचं किंवा समोसापाव किंवा आपले कांदेभजी पाव ह्यांचा पण एक छोटासा स्टाॅल लाव लावायचा कारण माझ्या आईला छान छान पदार्थ येतात बनवायला सो ती हे हे असे पदार्थ खूप छानपैकी बनवते आणि खूप खूप स्वाद येतो तिच्या हाताला आणि खूप स्वाद आणि ते खाण्यामध्ये खूप वेग वेगळीच मजा असते सो आम्ही विचार केला होता की की आम्ही हा व्यवसाय एक छोटासा व्यवसाय तर छोटासा व्यवसाय लावायचा म्हणून छोटासा व्यवसाय लावायचा आणि जेणेकरून जे येते जा ये ये येणं जाणं करतील जे काही माणसं असतो जे काही माणसं असतील आजूबाजूची ते त्यांना समजेल मग ते एकदा येणार तर मग ज्या मग ज्यांना हे आवडलं बनवलेलं मग ते तिकडून मग ते दुसऱ्यापर्यंत पोहोचेल की एखादं उधाहरण देते की बाबा आपण इकडचं एकदा खाऊन बघूया का खूप टेस्टी आहे खूप चव खूप स्वाद आहे त्यांच्या वडेपावला मग मग हा असा मी विचार केला होता हा व्यवसाय बसवेन बसवण्याचा एक छोटासा स्टाॅल लावायचा संध्याकाळच्या वेळेस स सकाळी पाच ते सॉरी संध्याकाळीपर्यंत आम्ही लावायचा आणि मग रात्री बंद करायचा आणि बस पण एवढंच आहे की ते व्यवसाय होतं ती लोक दिवसाला याचं आम्हाला रेंट द्यावं लागतं म्हणून थोडासा मागे पुढे विचार चालू होता पण असा विचार आम्ही नक्कीच केला होता की हा व्यवसाय आम्ही लावायचा म्हणून एखाद्या नाश्त्याचा सुद्धा असू शकतो का म्हणजे आणि हे सर्व पण पण पण माझ्या आईवडिलांना थोडं पैशांचं जास्त टेंशन होतं म्हणजे पैशांचं असं फार असं त्यांना वाटलं की फार पैशांचं टेंशन असणार म्हणून की की हा करायचा की नाही करायचा थोडंसं मागे पुढे विचारुन की पब्लिक सिटीमध्ये लावणं बरोबर आहे का ते योग्य आहे का की सरकारी रोडाने आम्ही तिथे असं म्हणजे स्टॉल लावतो ते योग्य आहे का हे असं म्हणजे अपेक्षित वाटत नव्हतं म्हणून त्यांनी सुरुवात केली की म्हणून त्यांनी घरातूनच घरात आपल्याच घरात तयार केलं आणि जे छोटे छोटे आपले पॅम्प्लेट्स असतात ते पॅम्प्लेट्स लोकांपर्यंत दिले जेणेकरून ते आमच्या ॲड्रेसवर येतील आणि मग ऑर्डर करू शकतात किंवा ऑनलाईन ऑडर सुद्धा चालू केलं होतं किंवा ऑर्डरवरती आमचा ॲड्रेस आणि ते फ्री फ्री डीलेवरी होतं त्यामुळे जेणेकरून ते आमच्या घरापर्यंत ॲड्रेस फक्त आम्हाला कॉलवरती ऑडर दिली तरी सुद्धा आम्ही ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचवू शकत होतो मग अशी छोटीशी प्रतिक्रिया करून बघितली तर त्यामधूनच एक छान एक्स्पीरियंस सुद्धा अनुभव मिळाला की हे जर आता हा व्यवसाय होतो आहे तर पुढे जाऊन खूप छानपैकी होणार असं त्या असा आम्ही विचार केला होता